आयुष्यात कला ही स प्रत्येक माणसास माणसाला असायलाच पाहिजे कारण कला असणे एका माणसाचे श दर्शवते की तुमच्यामध्ये काय कला आहे कला हे सर्व मा माणसं प्रत्येकांमध्ये असायलाच हवी प्रत्येकाजवळ एक एक क कला असायलाच पाहिजे की तुम्ही हे हे कला करा म मला पण खूप कला करायला आव आवडतात जसे की पेंटिंग सिंगिंग

ड्रॉईंग त्या म मी बी मी पण खूप सारे कला करते आणि त्याचे फायदे भारतासाठी असे आहेत सॉरी आयुष्यात असे आहेत की जसे विराट कोहलीने क्रिकेटमध्ये त्याची कला आहे क्रिकेट आणि त्याने आपल्या भारतासाठी खेळतो क्रिकेट आणि आपल्या भारताचं नाव खूप चांगलं रोशन केलं आहे तसंच प्रत्येकाने असेच काहीतरी कला करून आपापल्या देशासाठी काही ना काहीतरी र कुठं ना कुठं तरी नाव आलं पाहिजे सर्वांचंच असं मलाही वाटतं की मी खूप सारे पेंटिंगमध्ये छान असं माझं करियर करावं आणि भारतात नाव असं माझं आलं पाहिजे कुठं ना कुठं लोकांनी मला ओळखलं पाहिजे की हा ही आहे अशी कलाकार पेंटिंग करते खूप छान असं मला ऐकायचं आहे त्यामुळे प्रत्येकाने कला हे करायलाच पाहिजे तुमचंही असंच नाव घेतात मग सगळेजण